माशांमध्ये माझे आवडते मासे कतला मासे किंवा जे मुंबईचे जे मुंबईवरून मासे येतात ते आवडतात मला आणि जे रुह मासा आहे तो पण मला खूपच आवडतो खायला मी लहानपणापासून मासे हे आवडीनं खाते आणि सर्वसामान्यपणे आवडीने जे खाणारे आहेत लोक जे आवडीने मासे खातात मला वाटते की सहसा ती रुह मासा जो असतो हा खूपच छान लागतो चवीला त्याची भाजी पण खूप छान होते आणि कतला मासा पण हा खूप छान लागतो त्यामुळे सर्वसामान्यपणे लोकांना ह्या दोन माशाचे प्रकार खायला आवडतात